आमच्या परिसरातील तरुण मुले वेगवेगळ्या नृत्य प्रकारांत सहभागी होत आहे जसे की भांगडा लावणी हो मुलेही लावणी करतात डान्स क्लासेस लावून हिपहॉप ॲथेसिक बॉलीवूड डान्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डान्समध्ये सहभागी घेतात गणेश उत्सव असो नवरात्र असो गॅदरिंग असो अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्येही ते डान्स घेतात सध्या तरुण मुले डान्सच्या वाटेने खूप जात आहेत त्यांना त्याच्यामध्ये फ्युचर बनवायचं आहे डान्समध्ये फ्युचर बनवायचं आहे